अकोला जिल्ह्यात रहदारी वाढल्यामुळे ठिकठिकाणी अपघात होतात त्यामुळे बरीचशी जीवितहानी होते आणि नंतर र रस रस्ते चांगले नाही आहेत त्याच्यामुळं नेत्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्याय लक्ष द्यायला पाहिजे आणखी हिंसाचार वाढला आहे ठिकठिकाणी मोठयामोठ्या ठिकाणी चो चो चोरी चोरी होऊन त्याच्यामुळे नागरिक नागरिकांना त्याचा त्रास होतो